बऱ्याचशा भेटवस्तू देतात हुंडा दिलाही जातो किंवा नाही पण दिला जातो कोणी कुठला समाजाप्रमाणे हुंडा घेतात कुठे कुठे हुंडा घेत नाहीत तर जसं नवरींन्ला जसं गिफ्ट म्हटलं तर कोणी भांड्याच्या स्वरुपात देतात कोणी दिवाण कोणी गां गादी कोणी कपाट भांडी डिनर सेट पैशाच्या स्वरूपात सोन्याची भांडी किंवा चांदीची भांडी अशा बऱ्याचशा प्रकारचे किंवा मग फिरण्यासाठी ट्रॅव्हलिंग पॅकेज जे फिरायला जाऊ शकतात अशा बऱ्याचशा वस्तू भेट म्हणून देतात कपडे झाले काही नेकलेसेस झाले तर ज्या त्या वधूच्या संसारास उपयोगी वस्तू पडतात या ज्या तिच्या पर्सनल लाईफला तिला कामी येतात अशा वस्तू बरेचसे लोकं आपल्या लग्नामध्ये भेट दिल्या जातात